काही वर्षांपूर्वी जे मोबाईल्स ॲव्हेलेबल होते त्यांमध्ये फक्त आपण दुसऱ्या व्यक्तींबरोबर संवाद इतकं साधू शकत होतो आणि नॉर्मल चार्जेसमध्ये आपण त्यांना एक साधा मेसेजसुद्धा करू शकत होतो पण आता वेळेनुसार झालेल्या बदलांमध्ये मोबाईल हा खूप जास्त प्रगत झालेला आहे त्यांमध्ये सोशल मिडिया इनबिल्ट झालेली आहे कनेक्टीव्हीटी खूप जादा जास्त वाढलेली आहे आधींच्या मोबाईलमध्ये टू जी हा नेटवर्क असायचा टू जी म्हणजे सेकंड जनरेशन आणि आता सध्या तर फोर जी आहे फाईव्ह जी आहे जे ज्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी म्हणजे असं असलं कुठलंही ठिकाण नाही जिकडे तुम्हाला कनेक्टीव्हिटी मिळणार नाही पण आधी आधी असं नव्हतं आधी स खूप कमी ठिकाणी असं कनेक्टीव्हीटी होतं आणि कमी ठिकाणी असल्यामुळे त्याचे चार्जेससुद्धा खूप जास्त जास्त प्रमाणात असायचं आता कनेक्टीव्हीटी प्रत्येक ठिकाणी आहे चार्जेस कमी आहे डेटा पॅक्स म्हणा किंवा तुमचं रोजचं जे रिचार्ज वगैरे असतं तेसुद्धा स्वस्त झालेलं स्वस्त म्हणजे आधीपेक्षा आधीच्या तुलनेमध्ये हो थोडंफार स्वस्त म्हणता येईल कारण आता ॲव्हेलेबल असलेल्या ज्या सुविधा आहेत त्यांचा जर वापर होतो म्हटलं तर तो दर ठीक आहे